हां हॅलो हां बोला

आमच्या तर खू वे आमच्या दुकानचं नावं तुम्हाला माहीत आहे का वेदांत स वेदांत सलवीट खूप प्रकारच्या तुम्हाला जे पाहिजेत त्या प्रकारच्या कटीनी करून भेटतील इथं बरं ओके चालेल ना तुम्हाला पाहिजे ती कटींग मि मिळेल आमच्या दुकानामध्ये कधी येणार आहात आपण हो मारतात ना मिळेल ना ते पण कट त्याचा तीनशे रुपये आहे आमच्याकडे खूप प्रकारचे आहेत तुम्हाला पाहिजे ते भेटून जाईल सगळं प्लेकिंग ते भेटल बरं इथं आमच्या इथं फेशियल पण आहे हां डाय वगैरे हे सर्व काही मारून मिळेल हां त्याचा आहे दीडशे दोनशे रुपये एवढ्यात भेटून जाईल उद्याच्याला येताना कॉल करून या मग

ठेवू का मग